हां मॅडम हो प्राजक्ता इलेक्ट्रॉनिकमधून बोलतो

हां भेटतात ना मॅडम सामान आहे ना मॅडम पंखा आहे फ्रीज आहे कूलर आहे भरपूर वस्तू आहेत मॅडम तुम्हाला जे लागतील त्या वस्तू भरपूर भेटतील ना हो प्रत्येकाची वेगवेगळी असेल आता समजा तुम्ही हो आता समजा तुम्ही जर पंखा घेतला तर त्याचा रेट आपल्याला ह दोन हजारापासून पुढं आहे तर तुम्हाला जर ते कमी कंपनीचा आहे आणि तुम्हाला जर थोडा सस्ता लागत असंल तर मग सस्ता भी भेटेल फक्त कंपनी चेंज करून भेटेल हां एसीची रेट मॅडम पाच हजार ते पाच हजारापासून पुढं आहे पूर्ण एका वर्षाची गॅरेंटी आहे मॅडम एका वर्षाची गॅरेंटीनुसार देणार मॅडम मी तुम्हाला चांगल्या कंपनीची घेतली तरी दहा बारा हजारपर्यंत पडते मॅडम सॅमसंगची जर घेतली मॅडम तर ती कमीतकमी पंधरापर्यंत जाईल हो हो पूर्ण फिटिंग सर्व करून देतो आम्ही तुम्हाला त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही ते काय थोडेफार शंभर दोनशे रुपये असतील ते तो माणूस येईल त्याला त्याचे चार्जेस लागतीन फक्त

हो ऑफर चालू होते मॅडम ऑफर चालू आहे नाही कूपन वाईज आहे

हो हो सर्व फिटिंग करून देतो ना काही प्रॉब्लेम नाही माणूस येतो आमचा दुकानातला आणि तो फिटिंग करून देतो सर्व फक्त त्याचे ते शंभर दोनशे रुपये जे चार्जेस असतील ते द्यावे लागतात हो चालेल हो चालेल ना मॅडम वेलक हां वेलकम मॅडम वेलकम